बरोबर बोला तुम्ही कुठून बोलताय हां कल्याणहून येऊर हे ठाण्याला आहे ठाणा घोडबंदर इथे तर तुम्ही कल्याणहून बाय ट्रेन डायरेक्टली येऊ शकता किंवा तुमच जर स्वतःचं वेहीकल असेल तरी तुम्ही घोडबंदर मार्गे येऊ शकता ठाणा स्टेशवरून आला तर तुम्हाला तिथून शेअर ऑ ऑटो आहेत डायरेक्ट ऑटो आहेत बस आहेत किंवा मग जर स्वतचं व्हेकल असेल तर डायरेक्टली तुम्ही गुगल मॅपला टाकून येउरू हिल्सला येऊ शकता हो येऊर हिल्सचा एक भाग बोरिवली नॅशनल पार्क जो आहे त्याला त्याच तिथे एक बाजून ओपन होतं तर तिथे जंगल सफारीसुद्धा तुम्हाला मिळू शकेल आणि ट्रेकिंगचीसुद्धा सुविधा आहे तुम्हाला हो हो लहान मुलं तर खूप एन्जॉय करतात कारण त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळतात प्राणी हो सफारीचं तिकीट वेगळं आहे आणि येऊर हिल्सं जे तिकीट आहे ते एन्ट्रीला नाईन नाईन्टी नाईन पर पर्सन आहे आणि सफारी तिकीट तुम्हाला वेगळं तिथे द्यावं लागतं नाइ तिथे खाण्यापिण्याची सोय आहे सेपरेटली पेड करून तुम्ही घेऊ शकता तिथे हॉटेल्स आहेत काही तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे अच्छा आताचा ॲटमॉस्फियर तर खूप छान आहे कारण अजून पूर्ण पाऊस खूप पडला नाहीये पण सुरू झाला त्यामुळे ग्रीनरी तरं सगळी आहे आउटफिट तुम्ही तुम्हाला सुटेबल बघा की पाऊस पडला तर लवकर वाळतील असे थोडें सिंथेटिक कपडे घातलेत तर बरं पडेल आणि खूप गरमही होणार नाही याचीही काळजी घ्या कारण जर ऊन असेल तरी तुम्हाला त्रास होऊ शकेल पण तिथे आपले बरेचसे शॅडोज तिथे आम्ही केलेले आहेत

कॅमेरा सफारीमध्ये अलाऊड नाहीये पण येऊर हिलजवर तुम्हाला कॅमेरा अलाऊड करतो आम्ही ओके थँक्यू